वारली वारली कला ही महाराष्ट्रातील पारंपरिक आदिवासी कला आहे ही कला प्रामुख्याने पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या वारली आणि आद आदिवासी सेवांकडून केली जाते न ही चित्र भिंतीवर काढली जातात चित्र रंगवण्यासाठी पांढऱ्या रंगाचा वापर होतो हा रंग तांदळाचं पीठ पाणी आणि गोंद मिसळून तयार केला जातो आणि तसेच रांगोळीनं पण पाच बोटाची रांगोळी हेनंसुद्धा खूप सुंदर न वारले पे काढू शकतो आपण आणि चित्र रेखाटन पण करू शकतो रांगोळीची पाच बोटाची ठिपक्याची अशी विविध प्रकारच्या रांगोळी आपण काढू शकतो